सर मला मी दीपक मोराणकर बोलतो आहे मला येऊर हिलला पोचायचं आहे तर त्यासाठी कसं जावं लागेल सर मी आता घोडबंदर रस्त्यावर उभा आहे

ओके चौऱ्याहत्तर नंबर बसने डायरेक्ट येऊर जाऊ शकतो परंतु सर त्या बसेस किती वेळानंतर आहेत एक एक तासानी बंद पण मग दुसरा काही पर्याय आहे का कारण मी इथे बराच वेळ उभा आहे आणि त्यामुळे मग मला आता डायरेक्ट तर डायरेक्ट रिक्षापेक्षा शेअर रिक्षा आहे कॅबने जाऊ शकतो ओके सर तुम्हाला काय आयडिया अंदाज आहे किती वेळ लागेल किंवा किती अमाऊंट होऊ शकते अर्धा तासात पोहोचू शकेल तिथे

दोन अडीचशे रुपये होतील बरं सर तिथे येऊर हिलला गेल्यानंतर तिथे काही जेवणाची वगैरे व्यवस्था आहे हॉटेल्स आहेत ओके म्हणजे बॉम्बे हॉटेल आहे अजून इतर कुठले हॉटेल माहिती आहेत ओके सर अजून बघण्यासारखं काय आहे येऊर हिलमध्ये सर कनेरी हिल असं म्हटलं जातं त्याला त्यामध्ये अजून काही असं एअर फोर्स वगैरे काही आहे का बघण्यासारखं आत सोडत नाही आहेत का एअर फोर्स स्टेशनला ओके बाहेरूनंच फक्त बघावं लागेल हां तेच मला फोटोज विषयीच विचारायचं होतं ओके धन्यवाद